खेळ खेळल्याचा ग्रामीण भागातील लोकांना असा फायदा होतो की सगळेजण गावातील लोक एकाच ठिकाणी येतात तसेच त्याच्यामध्ये एकी निर्माण होते आणि सामाजिक संवाद जर साधायचा असेल तर एक सगळ्या ठिकाणी एकत्र आल्यामुळे जो काही मनातील भेदभाव आहे काही आहे ते सर्व संपून जाते आणि त्या सामाजिक संवाद पण साजरा सामाजिक म्हणजे एकमेकाच्या विचारांची देवाणघेवाणसुद्धा केल्या जाते याचा लोकांना ग्रामीण भागात जे खेळ खेळल्या जातात त्याचा फायदा होतो आणि खेळामुळे जो आपल्याला शारीरिक आणि मानसिकसुद्धा ताण आणि शारीरिक व्यायामसुद्धा होतो त्यामुळे खेळतील खेळ हे एकदम चांगले आहेत आणि खेळ खेळल्याचा वरीलप्रमाणे फायदा लोकांना होतो